हॅलो सर तुम्ही गोल्डन स्टील अप्लायन्सेस स्टोअरला कॉन्टॅक केलेला आहे

ओके शुअर तुम्हाला इलेक्ट्रोनिक्समध्ये काय ब पाहिजे होतं सर ओके सर तुम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये कोणता ब्रॅंड विचार केला आहे हां सर मी तुम्हाला सांगू शकतो तर मग आपण सुरुवात ए सीपासून करू गोदरेज कंपनीचा ए सी तुम्हाला एक स्वस्त प्राईजमध्येही भेटून जाईल आणि त्याची वॉरंटेही तीन वर्षाची भेटते आणि तो ए सी लॉंगमध्ये असेल पॉ पाच पॉईंट चार फुटाचा हॅलो हां हो सर फॅनमध्ये जर बघायला गेलं तर आत्ता सगळ्यात बेस् चालणारी कंपनी तर कॅन्वा कंपनीचे फॅन्स आहेत तुम्हाला हॅ सर रेंज सार्टिंग आपल्याकडं टू थाऊजनपासून होऊन जाईल कॅन्वाचा बट ते तुम्हाला स्टँडिंगमध्ये पाहिजेल का हँगिंग फॅन पाहिजेल ओके सर जर तुम्हाला स्टँडिंगमध्ये पाहिजे आहे तर त्याची सार्टिंग रेंज आपल्याकडं वन थाऊजंड टू हंड्रेडपासून सुरू ते वीस हजारापर्यंत आहे टी वीमध्ये तर सध्या सर सॅमसून कंपनीचा बेस्ट स्मार्ट टी वी भेटतो आहे एल ई डी स्मार्ट टी वी आहे तो सर सोनीमध्येही ऑप्शन आहे बट सोनीमध्ये आपल्याला स्मार्ट टी वीचा ऑप्शन नाही भेटत तो फक्त सॅमसनमध्ये भेटतो हो सर तुम्हाला एल ए डी एट के फोर के डिस्प्ले सगळ्या वेमध्ये भेटेल हो फिलिप्सचे म्युजिक सिस्टम सगळ्यात बेस् चालतात आणि आपल्याकडं त्याची वाईड रेंज आहे ओके सर ते तुम्हाला अराऊंड स्टार्टिंग फायू थाऊजन होऊन जातील आणि सर तुमचं वॉशिंग मशीनमध्ये काही इंटरेस्ट आहे का हो सर वॉशिंग मशीनमध्ये आपल्याकडं अराऊंड फिफ्टी लीटर्सची वॉशिंग मशीन घेऊन ते आपल्याकडे टू हंड्रेड लीटर्सपर्यंतची वॉशिंग मशीन आहे हो हो चालेल